माझ्या मित्राचा वाढदिवस माझ्या मित्राचा वाढदिवस आम्ही खूप मोठ्या प्र प्रसंगात सादर करतो माझ्या मित्राचा वाढदिवस हा आम्ही खूप जंगी साजरा करतो आम्ही एका ढाब्यावर जातो आणि तिथं त्याचा केक कापतो व व आणि त्याची फॅमिली पण असते आमच्यासोबत आम्ही त तिथं जाऊन ढाब्यावर जाऊन त्याचा केक कापतो त्याचा बड्डे साजरा करतो आणि तिथं आम्ही जाऊन खाणं खाणंपिणं खाणंपिणं करतो आणि तिथं आम्ही खूप सारे खूप सारे जेवण करतो वगैरे आणि तिथं तिथं आम्ही त्याचा बड्डे साजरा करतो धन्यवाद